हॅलो हा सर ॲक्च्युली मला तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन्स घ्यायचे होते तर दोन ॲडमिशन्स घ्यायचे आहेत तर तुमच्याकडे आ ए डॉक्टरसाठीच ॲडमिशन्स अवेलेबलस आहेत ना आपले मेडिकल कॉलेजचं आहे ना हा तर एक एक एक एक मिनटं सर एक मिनिट होल्ड करा सर एक ह बोला मॅम हा बोला सर ओके दिलेली आहे तर माझी मी आणि माझी फ्रेंड आहे दोघीजणी आहोत तर एटी फोर पर्सेंट आहे एटी फोर एटी फोर आहे हो दिलेली आहे

हा एम बी बी एसमध्ये घ्यायचे आहे पण प्रेसेंटीस नाही आहे

ओके

हो पण हा ओके आता तुमची मी जे काय हा हा फी प्रोसिजर जी आहे ती इंस्टॉलमेंट बेसिसवर आहे का नेट फर्स्ट किती इनस्टॉलमें ओके हा तर मी

ओके हा पण आ बोला की सर

ओके सर आणि हे जे हा तुमच्याकडे काही बस फॅसिलिटीज वगैरे अवेलेबल आहेत मेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेज आहे ना तर स्टुडंटसाठी काही बस फॅसिलिटीज अवेलेबल आहेत का ओके सर

ओके सर ओके तर हे सगळी प्रोसिजर करण्यासाठी तुमचं ऑफिस किती ते किती चालू असतं ओके सर थँक्यू आम्ही तुम्हाला येऊन भेटू आणि मग क्लिअर आऊट करू ठीक ओके हो ओके सर ठीक आहे थँक्यू हां हा ओके